तुमची ओला उबर सर्विस बोलत आहेत का अॅक्च्युअली मला आहे ना कॅब ड्राइव्ह बुक करायची आहे एक्सेल एक्सेलवाली जी कॅब आहे ना मोठी कॅब मला ती बुक करायची आहे तर मी बोलते आहे इथे इथून जोगेश्वरीवरून बोलते आहे तर मला जोगेश्वरीपासून चेंबुरपर्यंतची कॅब बुक करायची आहे चे चेंबुर चेंबुर हां तर तुमचे काय रेट चालले आहेत हो हो तुमचे काय रेट चालू आहेत अच्छा ठीक आहे तर मला ना चेंबुरला ते लग्न आहे ना तर तिकडे एक हॉल आहे आटकर हॉल करून तर तिकडे आम्हाला जायचं आहे चेंबुर ईस्टला हां ठीक आहे मला तुम्ही जरा आजचं पाठवाल का कारण की नवीन आहे एवढं मला माहिती नाही

ठीक आहे चालेल अच्छा आणि मी असं ऐकलं आहे की म्हणजे फर्स्ट ड्राइव्ह असली की थोडे त्याच्यात काहीतरी डिस्काऊंट असतं ओक्के चालेल ठीक आहे आणि तरी मग मला परत मग रिटनला पण ना ती चेंबुरपासून तिथे जोगेश्वरीला परत रिटनला पण हवी आहे अच्छा मग तशी म्हणजे थांबता ना की परत नव्यानं बुक करायला लागेल अच्छा अच्छा ठीक आहे चालेल तर मला जोगेश्वरीमध्ये ना तिथे शंकरवाडीकडून आहे ना तिकडून पिकअप करायचं आहे तर मी तुला सांगते तुम्हाला जे काही डिटेल्स आहेत ते मी पाठवते तुम्हाला तरी आणि तुम्ही मला ते अॅपची लिंक वगैरे शेअर करा हां अच्छा

ठीक आहे ओके चालेल ठीक आहे चालेल तर तुम्ही मला डिटेल्स पाठवा या नंबरवर मग मी पण तुम्हाला ते पाठवते धन्यवाद